हो हो आमच्या कुटुंबात आजही खूप साऱ्या परंपरांचं पालन केलं जातं लग्नकार्यांमध्ये विशेषत जे आहे ते मुहूर्तमेढ आपल्या अंगणामध्ये रोवण्यापासून विविध परंपरा फॉलो केल्या जातात ज्या आजही केल्या जात आहेत मुहूर्तमेढ अंगणामध्ये रोवणे याचाच अर्थ जो आहे तो अंब्याच्या डहाळीला आम्ही डहाळीचं पूजन केलं जातं की त्या त्यानिमित्ताने त्या कार्याचं सुरुवात करतो आहे असं त्याचा अर्थ होतो आणि या मागचं सायंटिफिक किंवा शास्त्रीय कारण असं सुद्धा आहे की आपण आपल्या प्रकृती प्रकृतीशी सुद्धा जे आहे ते आपलं सानिध्य जे आहे ते या कारणामुळे जे आहे ते स्थापित करतो पूर्वीच्या काळी आंब्याच्या पानांचा मंडपसुद्धा अंगणामध्ये घातला जायचा त्याचं असंच कारण असावं असं मला वाटतं